मला माहीत असलेल्या पाच राज्यांची नावे तर पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आणि दुसरं बिहार राज्य आणि तिसरं कर्नाटक राज्य चौथं राज्य आंध्रप्रदेश राज्य आणि पाचवं राज्य मध्यप्रदेश राज्य